हे हाय आडू हाय देवा राजा हे ऐशपी वायनली आपण चित्रपट मॅरेथॉनसाठी एकत्र आलो आहोत आणि आपल्या आवडीचे मूवीज चित्रपट आपल्याला बघायला मिळणार आहेत फायनली सांग तू कुठला बघणार अगं प्राच्या तू

कथा तू नसिरुद्दीन शाहवाला अच्छा ओके अडू तू अव्हेंजर्स बरं अश्ली तू दिल तो पागल है अच्छा हं आणि मी मी पाहणार आहे मेरीकोम पण मला असं वाटतं की आपल्या मॅरेथॉनची सुरवात आहे ना मेरीकोमनी व्हाल पाहिजे मोटिवेशनल एकदम मस्त तगडी सुरुवात व्हायला पाहिजे हो हो हो हे बघ मी मोठी आहे त्यामुळे मी जे म्हणीन तेच होणार समजलं आपण आपल्या मॅरेथॉनची सुरवात मेरीकोमनीच करणार आहोत आधी फुल जोष भरू आणि मग नंतर पीळपिळे पिच्चर पाहू हां रोमॅटिक ॲक्शन ओल्ड मूव्हीज स्पोर्ट मूव्ही वॉटेवर हम्म मला माहिती आहे तुला फार रोमॅन्टीक आवडतं प्राच्या

पण मला असं वाटतं ना की आत्ताच्या वेळेला आपल्याला मोटिवेशनची अत्यंत गरज आहे हो या लाईफमध्ये काही गोलच नाहीये कदाचित मेरीकॉमचा पिच्चर बघून आपल्याला काहीतरी जोश येईल आणि हे पिक्चर्स तर आहेतच गं आधी मोटिवेट होऊया मस्तपैकी आणि मग नंतर रिलॅक्स होऊया नाही मला पण आवडतात तुमचे तुमच्या आवडीचे पिक्चर मला पण आवडतात आणि आपण ते बघायचे पण आहेत पण पहिला पिच्चर मेरीकॉम बघायचा मला खूप इच्छा आहे अग आय माझ्याकड आणि मला आणि मला तो सगळा पिच्चर तुमच्याबरोबर बघायचा आहे हो खरंच सो ठरलं तर मग पहिला पिच्चर मेरी कोम त्याच्यानंतर दिल तो पागल है त्याच्यानंतर माझ्या आडूचा अव्हेंजर्स आणि नंतर कथा ओके ओके लेट्स गो